ओप्पोचा मोबाइल घेतला होता मी एका वर्षाआधी तो इत हँग मारत आहे खूपच एक वर्षामध्ये हँग मारत आहे की खूपच हँग मारत आहे काही कुठे पण आपण व्हाटसप यूज करतो फोन आले तर दिसत नाही व्हाटसॅप हँग मारते फोटो काढायला गेलं तर कॅमेरा ओपन होत नाही लवकर आणि बॅटरी बॅकअप पण काहीच नाही फक्त नवीन नवीन पंधरा दिवस खूप छान बॅटरी बॅकअप दिलेलं आणि पंधरा दिवसानंतर एका महिन्यानंतर तो मोबाइलचं बॅटरी बॅकअपच बॅटरी होत नाही लवकर चार्जिंग आणि लवकर उतरते बॅटरी पण एक दिवस पण पुरत नाही त्याची बॅटरी क्लियारीटी थोडीफार चांगली आहे तितकी पण नाही ओप्पोची थोडीफारच आहे